टाकळघाट नागपूर जिल्ह्यामध्ये येते आणि टाकळघाटला जाते वेळेस रस्ता खूप खराब आहे तर रस्त्याचं बांधकाम करावं आणि तिथे पार्किंगसाठी जागा नाही आहे रस्त्यावरती गाड्या उभ्या असतात तर पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी आणि तिथे येणारे जे भक्त लोक आहेत त्यांच्या राहण्याची सुविधा वगैरे आहे आणि मग तिथे भक्त लोक येतात दर्शन घेतात माझ्या गावाजवळ टाकळघाट इथे वित बाबा यांचे मंदिर आहे ते भरपूर दिवसाचे पुराणे आहे तिथं दरवर्षी चैत्र महिन्यात यात्रा भरते मोठ्या संख्येने त्या ठिकाणावर दूर दूर दुरून दुरून लोक येतात त्या यात्रेमध्ये झुले लागतात लहान मोठ्या मुलांचे झुल्यात मनोरंजन होते खेड्यांचे दुकान खेळण्यांचे दुकान लागते कपड्यांचे पण दुकान लागते इत्यादी वस्तूंचे दुकान त्या ठिकाणी लागते रोडवरून चालताना खूप गर्दी राहते त्यासाठी ग्रामपंचायतने तिथे साफसफाई करण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे